जेव्हा मी शाळेमध्ये होती तेव्हा मी मराठी मिडियममध्ये शिकलेली आहे आणि त्या वेळेला मराठी मिडियमच होतं इंग्लिश मीडियम एवढं नव्हतंच आणि कोणी इंग्लिश मीडियममध्ये टाकत पण नव्हतं पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी मीडियम खूप कमी झालं आहे आता सगळे इंग्लिश मिडियममध्येच शिकतात आणि ते याच्यासाठी की त्यांना असं वाटतं पुढे जाऊन इंग्लिश मिडीयममध्ये जर शिकलं तर पुढे जाऊन आपल्याला चांगली नोकरी लागेल त्याच्यामुळं त्यांचंही बरोबर आहे की त्यांचे आईवडील त्यांना इंग्लिश मिडीयममध्ये पाठवतात कारण आत्ताची सध्याची परस्थिती तीच आहे की मराठी मिडीयममध्ये जो शिकलेला असतो त्याला कोणी विचारतही नाही जेव्हा आपण बायोडेटा कोणाकडे म्हणजे कामासाठी देतो तेव्हा पहिले ते शिक्षणच बघतात आणि शिक्षणामध्ये पण आजकाल मराठी मीडियम नाहीच इंग्लिश मिडियममध्ये जर तो मुलगा किंवा मुलगी शिकलेली असेल तर त्याचं सिलेक्शन लवकर होतो मराठी मिडियमपेक्षा आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा मराठी मीडियम चालायचं पण आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला मराठी मिडियम हे खूप कमीच होत चाललं आहे आता जास्तकरून इंग्लिश मिडियमलाच भर देतात लोक आणि आपल्या मुलांनाही इंग्लिश मिडियममध्येच जास्तीत जास्त शिकायला घालतात त्यामुळे मला असं वाटतं की आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी मीडियम कुठेतरी कमी होत चालले आहे आणि मराठी भाषेचं महत्त्व सुद्धा आता सध्या कमीच होत चाललं आहे त्यामुळे मला असं वाटते आता सध्या जास्त इंग्लिश मिडियमला महत्त्व देतात सगळेजण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्येच शाळेमध्ये घालतात आताही आहेत सेमी मराठी स्कूल आहेत मराठी स्कूल आहेत पण तुम्ही बघाल तर मराठी स्कूलमध्ये तेवढी मुलं नसतातच जेवढी इंग्लिश मिडीयममध्ये सेमी मराठीमध्ये एक वेळ असतात थोडीफार मुले पण मराठी मीडियममध्ये आजकाल कोणीही शिकायला मुले घालत नाही कारण त्यांना असं वाटतं की आपल्याला पुढे जाऊन नोकरी लागणार नाही म्हणून मराठी भाषेचं महत्त्व थोडंसं कमी होत चाललं आहे